प्राचीन काळामध्ये प्रच प्र प्राचीन संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतुकालाकडे ही वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जायचं म्हणजे त्यांना वेगळ्या खोलीमध्ये ठेवणं किंवा त्यांना स्वयंपाकघरामध्ये प्रवेश न करणं आणि त्यांना चार दिवस हा विटाळ समजला जायचा आणि त्या पद्धतीनं पाहिलं जायचं परंतु आत्ता बऱ्यापैकी समाजामध्ये सुधारणा झाली आहे त्यामुळे ऋतुकाल हा एक मात स्त्रियांसाठी मिळालेलं वरदान आहे कारण ऋतू का काळ काळ हा स्त्रियांना लाभल्यामुळे स्त्रियांना पाळी येत असल्यामुळे तिला मातृत्वं व त वरदान लाभलेलं आहे हे बऱ्यापैकी स समा समाजामध्ये रूढ झालेलं आहे किंवा समज आलेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी आता ऋतुकालामध्ये स्त्रियांना तुच्छतेची वागणूक किंवा विटाळ म्हणून पाहिले जात नाही आणि पूर्वीच्याकाळी त्यांना स्व स्वयंपाकघरात प्रवेश नव्हता किंवा स्वयंपाक करू दिला जात नव्हता पण पूर्वीच्याकाळी ही एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे ते हो होऊन जात होतं म्हणजे ते ॲक्सेप्ट केला मान्य केलं जात होतं परंतु सध्याच्या काळात ही विभक्त कुटुंबपद्धती आहे त्याच्यामुळं स्त्रीला हा स्वयंपाक त्या काळात स्वयंपाक करावाच लागतो आणि पण त्या काळात ते शा चार पाच दिवस जे आहे तर त्या काळामध्ये स्त्रियांना तसं शारीरिक विश्रांतीची गरज असते शारीरिक तथा मानसिक विश्रांतीची गरज असते आणि स्वच्छता ही सुद्धा फारच महत्त्वाचे आहे कारण तेव्हा जर स्वच्छता केली वेगवेगळ्या कंपन्यांचे नॅपकिन बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर त्याचा वापर करू केला गेला तर बऱ्यापैकी स्त्रियांचा आरोग्याविषयी स समस्या दूर होतील त्या काळात स्त्रिया काही स्त्रियांच्या ओटीपोटात दुखतं तर तेव्हा त्यांना शारीरिक तथा मानसिक विश्रांतीची गरज असते त्यांच्या हारमोन्समध्ये पण बऱ्यापैकी बदल होतात चेंजेस होतात आणि हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे त्यांची बऱ्यापैकी चिडचिड होते त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूपच गरजेचं असतं ह्या काळामध्ये स्त्री ची मानसिक स्थिती खूपच नाजूक असते त्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ दिला नाही पाहिजे आणि हे पो पौगंडा अवस्थेतली मुली आहे म्हणजे ज्या वेळेस मासिक पाळी सुरू होते ऋतुकाल सुरू होतो ते चौदा व वरे बारा ते चौदा वर्ष हे खूपच महत्त्वाचे वर्ष मानलं जातं तर ह्या काळात मुलींना त्यांच्या आरोग्यविषयक जाणीव करून देणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यांना आरोग्याविषयी माहिती करून देणं गरजेचं असतं त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदलाविषयी त्यांना माहिती करून देणं गरजेचं असतं ह्या प्र पद्धतीनं शे शे श शाळेमध्ये वेगवेगळे व्याख्याने घेऊन डॉक्टरांना बोलवून त्यांच्या आरोग्याची तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृती केली जाऊ शकते